हो आमच्या भागामध्ये पर्यटकांना आमच्या भागातली जे पर्यटन स्थळं आहेत त्याची माहिती देण्या्साठी स्थानिक टूर गाईड्स आहे गाय गाईड आहेत ते मराठी हिंदी इंग्लिश किंवा आम्हाला इकडून कर्नाटक भाग जवळ पडतो त्याच्यामुं कन कन्नडी बोलणारे सुद्धा आमच्याकडे गाईड आहेत आणि ते सर्व व्यवस्थित त्या पर्यटन स्थळाची माहिती बाहेरून आलेल्या लोकांना उत्तम रीतीने देऊ शकतात